मी गावाकडे गव्हाच्या काडापासून बिंडा बनवून मला माझ्या अत्याच्या मुलानं सर्वप्रथम पोहायला शिकवलं त्यानंतर पाच किलो तेल बसेल इतक्या वजनाचा रिकामा प्लॅस्टिकचा डबा माझ्या कमरेला बांधून मला पाण्यात सोडलं आणि हळूहळू हातपाय हलवण्याचं प्रशिक्षिण दिलं पुढे पुढे मी माझ्या आत्याचा मुलगा मेंढपाळ असल्यामुळं त्यांना खोल विहिरीतून पाणी काढण्याची सवय असल्यामुळं किंवा उंचावरून विहिरीत उड्या मारण्याची सवय असल्यामुळं त्यांनी मला अगदी विहिरीच्या माचाडावरून पाण्यात उड्या मारून नाका तोंडात पाणी न जाता विहिरीच्या चार पाच परूस विहिरीतून पाणी कसं काढावं या संदर्भात मला त्यांनी माहिती दिली आणि मी पोहायला शिकलो